महाविद्यालयाची पदवी असलेला माझा मुलगा आहे त्यानी इंजिनिअरिंग केलेलं आहे दिल्ली महाविद्यालयामधून आणि त्याच्यानंतर तो पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला आहे त्यानी तिथून पुढची पदवी घेतलेली आहे आहे आणि तो तिथे एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करतो आहे तो आपल्या जीवनात फार यशस्वी झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या परिवारामध्ये त्याला बघून सर्वांची अशी इच्छा होते की आपण पण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि चांगल्या मोठ्या पदावर जाऊन काम केलेलं पाहिजे आणि त्यानी आपल्या जीवनात खूप काही काही मिळवलेलं आहे जसं की ज्या महाविद्यालयात अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी पदवी घेतली ते महाविद्यालय सध्याच्या परिस्थितीत न तीन नंबरवरचं म्हाविद्यालय आहे आणि त्याला त्या त्याच्यामुळे तिथे शिकल्यामुळे त्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही काही मिळवता आलेलं आहे चांगल्या मोठ्या न कंपनीमध्ये मोठ्या पदावर तो काम करतो आहे त्याच्या हाताखाली पुष्कळ काही लोक काम करतात आहेत